शिंदे जुते शू शॉपीमधून बोलत आहे बोला हो जॉगर्सचे शूज आहेत माझ्याकडे माझ्या आमच्या दुकानामध्ये भरपूर सारे वेरायटीज आहेत शूचे तुम्हाला जॉगर्सच पाहिजेत का

मा आमच्या इकडे स्नीकर्स भे मिळतील लोफर्स आहेत बूटस आहेत तसे हां जसे हो डिस्काउंट तर तुम्हाला मिळेल पण तुम्ही पार्टीवेअर म्हणता तर आपल्याकडे जॉर्डनच्या व्यतिरिक्त ऑक्सफोर्डचे शूज आहेत जे तुम्हाला पार्टीवेअरमध्ये खूप असे छान वाटतील त्याचा लूक खूप चांगला आहे हो तर तुम्हाला याच्यावर डिस्काउंटही मिळेल हे कसे खूप आपले मेक्सिकन शूज आहेत ब्रांडेड आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला किंमत पडते चार ते पाच हजार एक जोडीची तर जसे तुम्ही आमच्याकडे ऑ हं बोला हो जर जर तुम्ही एकच जोडी घेत आहे तर जे किंमत असेल तेवढ्याच किंमतीवर देण्यात येईल पण तुम्ही जर दोन जोडी घेत आहे तर मी तुम्हाला त्याच्यावर दहा पर्सेंट डिस्काउंट करून देऊ शकतो ऑक्सफोर्डचे आणि हो आ पण जसे आता तुम्ही जॉर्डनचे म्हटले तर ते जॉर्डनचे मी तुम्हाला मागवून देऊ शकतो पण जॉर्डनचे कसे किंमत जास्त आहे ते तुम्हाला पन्नास हजाराच्यावरच मिळेल जसे आता माझ्याकडे एक एअर जॉर्डनचे शूज आहेत ते ऐंशी हजाराच्या किमतीचे आहेत फर्स्ट कॉपी तर सध्या अवेलेबल नाही आहे पण जर तुम्ही याच्यासाठीही जर तुम्ही ऑप्शनमध्ये घेत आहे तर मी हे तुम्हाला काही डिस्काउंटमध्ये देऊ शकतो तरी तुम्हाला इथे पाच पर्सेंट मी डिस्काउंट देऊ शकतो कारण की हे शूज आधीच भरपूर महाग असतात तर मी याच्यावर जास्त कमी करू शकणार नाही हो तर पाच पर्सेंट म्हणजे तुम्हाला तिथे सरळ हजार रुपये कमी होतील तर एकदा तुम्ही दुकानामध्ये विजीट करा पत्ता मी तुम्हाला तुमच्या नंबरवर पाठवतो आणि इथे येऊन तुम्ही साइझ वगैरे चेक करून घ्या सर्व शा साइझमध्ये अवेलेबल आहेत सद आमच्याकडे हो तर तुम्ही या विसीट करा आणि मी तुम्हाला इथे समोरूनच कलर आणि त्याची वेरायटी तुम्हाला दाखवून देतो ओके ठीक थँक्यू